आज राज्यातील शिक्षणव्यवस्था सुधारणं खूप गरजेचं आहे शिक्षण लहान मुलांना खूप मोठं शिक्षणाची गरज आहे त्यांच्यासाठी खेळात त्यांना महत्त्व दिलं पाहिजे त्यांना खेळण्यात प्रोत्साहन दिलं पाहिजे कारण खेळण्यामुळं माणसाची मानसिक स्थिती चांगली राहते त्यांना शारीरिक व्यायाम होतो त्यामुळं त्याचा शिक्षणावर खूप मोठा प्रभाव पडतो आणि शिक्षण पद्धतीमध्ये गणितीय जर ही पद्धत असेल तर ही गेम थ्रू त्यांना शिकवली पाहिजे त्यांच्यासाठी खूप मोठं डेव्हलप केलं पाहिजे मुलांना शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजे त्यांच्या शिक्षणात त्यांना मदत केली पाहिजे कॉलेजमध्ये त्यांना विविध उपक्रम घेतले पाहिजे जसं की राष्ट्रीय सेवा योजना ह्या सर्व गोष्टींचं त्यांना महत्त्व पटवून दिलं पाहिजे त्या गोष्टीत त्यांना इन्वॉल्व करून घेतलं पाहिजे कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेतले पाहिजे